मी नोकरीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असल्यामुळे जयकर ग्रंथालय हे अतिशय सुविधांनी उपलब्ध असे मोठे ग्रंथालयाचा मला उपलब्धि प्राप्त झालेली आहे त्यामुळे माझं वाचन हे फार सोयीस्कर झालेलं आहे आणि मी स्वतःला फारच त्यामुळे भाग्यवान समजते की इतक्या मोठ्या वा वाचनालयाची मी भाग बनू शकले आहे धन्यवाद